माझ्या फोनवर बरेचसे ॲप आहेत जसं की इंस्टाग्राम झालं लिंगडेन झालं मिशो झालं अशा सगळे भरपूर ॲप्स आहेत आता इंस्टाग्रामबद्दल बोलायला लागलं तर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर रील्स येतात लोकांचे चॅनल्स असतात लोकांचे प्रोफाईल्स असतात त्यावरती काही काही गोष्टी पोस्ट करतात जसं की झाले फोटो झाले व्हिडिओ झाले एखाद्या गोष्टीबद्दल माहिती झाली सगळे शैक्षणिक व वगैरे सुद्धा गोष्टी तिथे अवेलेबल आहेत कोणाला काही बिझनेस चालू करायचा असंल व्यापार चालू करायचा असंल तर तिथे पण त्याची माहिती भेटते फक्त आपल्याला हुडकावं लागतं बाकी सगळ्या गोष्टी पण त्यावर असल्यामुळे डिस्ट्रॅक्शन जास्ती आहे इकडं तिकडे भरकटण्याच्या गोष्टी जास्त आहेत इंस्टाग्रामवर बाकी सोशल मीडियाच प्लॅटफॉर्म आहे आणि मोस्टली तर जे वीस पंचवीस वयातले आहेत किंवा ज्याला जेनझी म्हणता येईल ते लोकं जास्त हे वापरतात बाकी दुसरं फेसबुक ते तर ते पण असं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे पण जास्त त्यावर माहिती जास्त आहे किंवा इन्फॉर्मेशन इकडच्या तिकडच्या जगात जगात काय चालू आहे कोणत्या क्षेत्रात किती वाढ होत आहे याच्यावर फेसबुकवर आहे आता दुसरं लिंगडन म्हटलं तर लिंगडेन फक्त लिंगडेन नोकरीसाठी ॲप आहे त्यावर स्टुडंट्स पण रजिस्टर करतात त्यावर बरेचसे जे नोकरी धारक आहेत ते पण करतात आणि जे नोकरी देतात मुलांना फ्रेशर्स असो किंवा दुसरे कोणते असो त्यांना जे नोकरी देतात तेसुद्धा त्यांचे पण अकाऊंट्स आहेत मग तिथं ते पब्लिश करतात की त्यांच्या त्यांनी आत्ता काय नवीन प्रोजेक्ट चालू केला त्यांनी कसं वाढवत आहेत व्यापार जे करणारे आहेत ते पण आपलं व्यापार तिथे वाढवण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल प्रमोशन करतात त्या ॲपवर आणि आपण त्यांना फॉलो करू शकतो आपण त्यांचे पोस्ट लाईक करू शकतो मग ते काय काम करत आहेत ते कसे क्षेत्रात वाढत आहेत ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत आता दुसरं म्हटलं तर